वेळेचे व्यवस्थापन करण्याचे अनेक मार्ग आहेत जसे की प्रत्येक व्यक्तीने आत्मसात करण्यासारखे महत्त्वाचे कौशल्य म्हणजे वेळेचे व्यवस्थापन वेळेचे व्यवस्थापन म्हणजे टाईम मॅनेजमेंट ह्या एका कौशल्याने आपण आपल्या जीवनात अनेक बदल घडवून आणू शकतो शैक्षणिकदृष्ट्या उत्तम होण्यासाठी आणि रोजचे कार्य व्यवस्तथित्या पार पाडण्यासाठी या कौशल्याची आवश्यकता आहे आपण वेळेच्या व्यवस्थापनाचा प्रभावी वापर केला तर आपल्या रोजच्या कामांना प्राधान्य मिळते यामुळे तणाव कमी होण्यात मदत होते आणि ह्यामुळे याचा कु शैक्षणिक कालावधीत जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण अनेक सोप्प्या युक्त्या वापरू शकतो त्यांची उत्पादकता वाढवू शकतो आणि आपण वेळेचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो तर मी काही व्यवहारिक वेळेच्या व्यवस्थापनाच्या युक्त्या सांगतो त्यातलं पहिलं म्हणजे उद्दिष्ट निश्चित करणे म्हणजे वेळेचे व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपल्याला शैक्षणिक आणि वैयक्तिकरित्या काय साध्य करायचे आहे हे ओळखले पाहिजे दुसरं म्हणजे कामांना प्राधान्य देणे सर्वच कामे तितकीच महत्त्वाची नसतात यासाठी कामांची निवड आणि महत्त्व लक्षात घेऊन त्यांना प्राधान्य द्यायला शिकले पाहिजे तिसरं म्हणजे वेळापत्रक तयार करायला पाहिजे वेळापत्रक बनवून आपला वेळ प्रभावीपणे मॅनेज करण्याचा एक योग्य मार्ग आहे चौथं म्हणजे विचलित होऊ नका विचलित झाल्यामुळे आपल्या एकाग्रतेत अडथळा निर्माण होऊ शकतो त्याचा परिणाम आपल्या आपल्या कामांवर होऊ शकतो अशाप्रकारे वेळेचे व्यवस्थापन हे एक मौल्यवान कौशल्य आहे जे आपल्या शैक्षणिक आणि वैयक्तिक जीवनात खूप फायदेशीर ठरू शकते